तर मागच्या वर्षी आमच्या कॉलेजची इंडस्ट्रियल व्हिजिट केरळला गेलेली मग आम्ही तिकडे एक ट्रेन म मडगावला बदलून मडगावला उतरून तिकडून दुसरी ट्रेन पकडून केरळला गेलेलो तिकडे आम्ही तिरूवनंतपुरमला उतरलेलो तिकडे जाताना मला तर वाटतं की तिकडे आम्ही बसने प्रवास केला रिक्षेने प्रवास केला पण ट्रेन सर्वात चांगली होती असं नाही की बसमध्ये आम्ही मजा नाही केली बसमध्ये आम्ही गाणी लावली ड्रायव्हर चांगले होते त्यामुळे बसमध्ये गाणी बीणी लावून ए सी चालू होते त्याच्यात सगळे वर्गातले नाचलो पण ट्रेनमधून प्रवास करताना खूप सारे नवीन नवीन लोक ओळखीचे होतात त्याच्यात चार चार मुलगे होते उडपीचे त्यांचा आणि आमचा ग्रुप कोलॅप्स झाला आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी गाणी वगैरे म्हटली आम्ही पत्त्यांचे खेळ खेळले परत मोबाईलात लूडो खेळले त्यांनी आणलेला डबा आणि आमची बिर्याणी आम्ही सगळ्यांनी एक्स्चेंज केली त्यांची नीर डोसा परत सुकी रोटी हे आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा ट्राय केलेले खूप छान बेत आहे साऊथ इंडियन लोकांचा आणि खूप मजेशीर लोक आहेत ती त्यांनी आम्हाला तिकडची जाणारी कुठे सावधपणे जायला हवं कुठे कुठे व्यवस्थित फिरायला हवं कुठल्या कुठल्या वाहतूक व्यवस्थेत जायला हवं याची सगळं स्पष्टीकरण दिले आणि हा प्रवास खूप चांगला राहिला